व्यवसाय क्षेत्र किंवा कार्यक्षेत्र निवडताना आपला स्वभाव त्या कार्याला किंवा त्या कामाला अनुसरून आहे की हे बघणं महत्त्वाचं आहे असं तुम्ही माघाशी बोलता बोलता म्हणालात तर मग याबद्दल तुम्ही थोडं सविस्तर सांगू शकता का हो मला असं वाटतं की आपण शिक्षण घेत असतानाच हे ठरवणं जास्त महत्त्वाचं आहे कारण म्हणजे उदाहरण द्यायचं तर खूप जण हल्ली व्यवस्थापन हा विषय निवडतात व्यवस्थापन शिकायचं असेल तर मुळात आपल्या स्वभावात ती शिस्त आहे का किंवा नियोजन करायचं प्रत्येक गोष्टीचं हे आपल्या स्वभावात आहे का तर आपण त्याच्यावर जास्त काम करून ह्या कार्यक्षेत्रात उत्तम कार्य करू शकू हे एक उदाहरण आहे म्हणजे किंवा अतिशय मवाळ स्वभावाचा मुलगा उद्या लष्करामध्ये जवान बनायला गेला तर तो गोळी कशी मारू शकेल तर हा विचार नक्कीच केला गेला पाहिजे मला नेहमी असं वाटतं खेळाडूंपैकी सुद्धा न त्यांचा स्वभाव हा नक्कीच खेळामध्ये रिफ्लेक्ट करतो पी व्ही सिंधूचं एक उदाहरण देऊ शकते मी मला नेहमी तिचा खेळ बघताना असं वाटतं की ही ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं खेळू शकते पण कधीकधी तिचा स्वभाव तिला मागे ओढतो की काय कुणास ठाऊक तेवढी आक्रमक ती होत नाही जेवढी तिच्या खेळामध्ये आक्रमकता आहे पण स्वभावात नाही कदाचित दुसरं उदाहरण नेहमी मला नदाल फेडररचं वाटतं की दोघांपैकी कोणाचा खेळ जास्त चांगला आहे असं बघायला गेलं तर दोघंही सारख्याच पातळीवर असतील कदाचित पण नदालचा स्वभाव हा आक्रमक आहे तो किलर आहे त्याला तो क्षण त्यालाच हवा आहे असं त्याच्या खेळातून दिसतं आणि फेडरर हा थोडासा भावनाप्रधान आहे ते कुठेतरी त्याच्या खेळामधे रिफ्लेक्ट होतं त्याने तो कमी होतो असं नाही आहे पण आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना हा विचार नक्कीच कर केला पाहिजे त्यांनी किंवा एखाद्या माणसाला नवीन नवीन काही तरी करून बघण्याची उर्मी असेल आणि जर त्यांने दहा ते पाचचा एक असा कारकुनी काम किंवा ती नोकरी पकडली असेल तर तो त्याच्यात रमू शकणार नाही असं मला वाटतं